सुरुवातीला माझ्यापाशी बाईक नव्हती दुचाकी नव्हती त्यानंतर हळूहळू दुचाकी चालवायची मला खूप आवड होती त्यानंतर जॉब वगैरेला चाल जाताना मग हळूहळू आम्ही दुचाकी घेतली मी दुचाकी घेतली त्या दुचाकी हळूहळू चालवायला लागलो चालवायला लागलो त्यानंतर हळूहळू हळू आम्ही हर रविवारला फिरायचा सगळे मित्र लोकांनी प्लॅन बनवायचो आम्ही की आम्हाला फिरायला जायचा आहे तर आम्ही हळूहळू करता करता करता करता ए बारीक जागी इकडे जागी छोट्या मोठ्या जागी आम्ही आपल्या स्थळाचा फिरा फिरत होतो त्यानंतर दुचाकीवरून न दुचाकीवरून फिरताना आम्हाला आनंद यायला लागला मग आम्ही सगळ्यांनी प्लॅन बनवला की हर रविवारी आम् फिर फिरायचं आ मॉनिंगमध्ये टा कंटिन्यू निघायचं संध्याकाळी यायचं मग हळूहळू हळूहळू हळूहळू आम्ही छानपैकी फिरायला जात होतो मग याचा आनंद असा आहे की दुचाकी फिरायचा आनंद असा आहे की कुठे पण आपण थांबता येतो कुठे पण काहीपण फिरता येतो कुठे पण हे करता येते म्हणजे बाकी मला पहिल्यापासूनच या गोष्टीचा खूप आनंद होता त्यानंतर मग फ्रेंड सर्कल म्हणजे मित्रांसोबत पण आम्ही फिरत होतो त्यानंतर आम्हाला अलग आनंद येऊ लागला